हां हां दादा मी हे एक पार्सल मागवलं होतं तर हां हां त्यात हां जो तुमचा जो डिलिव्हरी बॉय होता त्याचं जे वागणूक होतं ते बरोबर नव्हतं त्याला मी म्हणालो की तुम्ही हे जे आणलं आहे हे बरोबर नाही हां हो एकतर तो खूप जास्त उशिरा आलेला आणि आल्यानंतर तो सरळ हां हां तोंडावर मुजोरी करू लागला तर मग मी त्याला म्हणालो की तुम्ही परत घेऊन जा मला रिफंड हवं आहे तर हां तर तिथे तो मला अपशब्द वापरू लागला या असं वागणूक असलेल्या व्यक्तीला तुम्ही ठेऊ कसे शकता नाही मला रिफंडही हवा आणि मी तुमच्यावरती आता तक्रार पण करणार